हो आता आप ॲडमिशन करायचं आहे जूनमध्ये मुलांचं मग आता त्याच्याबद्दल आपलं काही बोलणंच झालं नाही हो पण आज मी हो आहेत आता आपल्या शेजारी बऱ्याचशा शाळा आहेत पण आता त्या सगळ्या स्टेट बोर्ड सी बी एस ई बोर्ड अशाच झाल्यात ना आधी तर आपल्याला हे बघावं लागेल की आपण कुठल्या बोर्डमध्ये टाकायचं म्हणजे सी बी एस ई टाकायचं की स्टेट बोर्डला टाकायचं ते पण मराठी मीडियममध्ये स्टेड बोर्डला जर टाकलं तर मग आता असं नाही वाटत मुलं मग नंतर मागे पडतील सगळ्या शाळा सी बी एस ई झाले आहेत आता हो मला असं वाटतं सी बी एस ईमध्ये टाकायला हवं मुलांना मग आता काय करणार आता मुलांना शिकवायचं म्हटल्यावरती फीजचा विचार तर करावा लागेल ना तो तर आता आपल्याला कायतरी त्याचं बॅलन्स करा बॅलन्स तर करावंच लागेल काहीतरी एक्स्ट्रा एफर्ट घ्यावेच लागतील मी घरामध्ये सुरू करेन आधी तर आता आपण बघूया चांगल्या शाळेमध्ये जाऊन आधी इन्क्वायरी करूया की काय कुठे फीज कशी आहे शाळेचं जे आहे ते एकंदरीत ॲटमॉस्फियर कसं आहे बघा तिथे तुम्ही पाहिली असेल सिंघानिया स्कूल पण चांगला आहे हो पण आता विचार त्यात काहीतरी सवलती पण मिळतात काहीतरी एक दीड किलोमीटरच्या आ आतमध्ये असेल तर काहीतरी फीजमध्ये डिस्काऊंट वगैरे मिळतो असं पण मी ऐकलं आहे तुम्ही एकदा उद्या जाऊन त्याची इन्क्वायरी करा ना बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल ओके हां हां ठीक ठीक बाय